हल्लीच्या हल्लीच्या काळात फेसबुक इंस्टा हे माध्यम सर्रास वापरली जातात जेव्हा आपण मागे पाहतो की सुरवातीला एखादं वृत्तपत्र यायचं त्यातून तेच एक वृत्तपत्र सगळ्यांकडे फिरायचं ते पूर्ण एखादी गल्ली कॉलनी ते पेपर सगळ्यांकडे तो जायचा सगळ्यांनी त्याच्यातून बातम्या वाचायच्या हळूहळू काळ बदलत गेला दूरदर्शन आलं मग घरोघरी टी व्ही आले मग अशा ह्याच्यातून माहिती मिळत गेली आमच्याकडे फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरलं जातं त्याद्वारे ट्विट केलं जातं कारण एखादी बातमी जेव्हा असते किंवा जेव्हा अयोध्याच्या राम स्थापना होती आता पहेलगामचा हल्ला झाला मध्ये ताज हॉटेलवरचा हल्ला होता ह्यावर ट्वीट करून प्रत्येकाचं मत काय हे ट्वीट केल्यामुळे आपल्याला कळतं तेव्हाच तेव्हा लक्षात देतं की कोणाचं काय मत आहे आणि हे विश्वासार्हही आहेत कारण ह्याच्यात खोटी बातमी नसते कारण त्या ठिकाणी जाऊन ते व्हिडिओ किंवा ऑडिओ बनवलेले असतात क्लीप बनवलेले असतात आणि त्या याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतात त्यामुळे त्याची विश्वासार्हता नाकारता येत नाही